आम्हा आम्हाला पाणी मिळतं आम ईवन सुखी आहे त्याला कारण आम्हाला कुठून पाणी लांब विहिरीतून क्याआ तिथून न् टेमकलनी पाणी मागवायला लागत नाही आता घरीबसल्या पाणी मिळतं त्यामुळे आमचं जीवन सुखी आहे काअ कारण भर पावसाई आम्हाला फक्त त्रास होतो कारण पाणी ग गढूळ येतं त्यामुळे आजारपण वाढतं ते आदर मारल्यामुळे त्रास होणारच ना